हो मला एकदा ऑनलाईन फसवणूकीचा कॉल आला होता त्यांनी माझ्याकडे ओ टी पी मागितला होता पण बँकेने ऑलरेडी सतर्क केल्यामुळे ओ टी पी म मागितल्यामुळे मी सतर्क झाली व बँकेशी कॉल जोडला त्यानंतर ते प्र कॉल कट झाला व असे कॉल येऊ नये यासाठी आप असे कॉलपासून आपण वाचण्यासाठी बँकेचे काही नियम काही माहिती आपण समजून घ्यायची असते तसेच आपले पासबुक वरील अकाउंट नंबर कधीच कोणाला सांगायचा नसतो त्याचबरोबर काही ओ टी पी खात्यावर आ खात्यासाठी आलेली असेल तर ती कधीच बँक फोन लावून मागत नाही हे आपल्याला कायम लक्षात ठेवायला पाहिजे आणि असे काही फोन आले तर ते आपण बँकेशी संपर्क साधला पाहिजे तसेच आपले ए टी एम कार्ड वगैरे कुठे हरवले असेल तर डायरेक्ट बँकेला सांगून ते आपण ए टी एम कार्ड बंद करायला लागतं आणि ते तसं करायला हवं नाहीतर कोणीतरी आपला ए टी एम नंबर मागून सुद्धा आपलं खाते ब्लॉक करू शकतो त्यामुळे ऑनलाईन फसवणूकीचा कॉल आला असेल तर बँकेला संपर्क साधून सर्व माहिती सांगणे व तो कॉलमध्ये त्यां त्यांनी सांगितलेला ओट त्यांनी ओ टी पीज वगैरे विचारेल किंवा काही विचारलं तर ते उत्तर पॉजिटिव्ह देऊ नये जर उत्तर पॉझिटिव्ह दिलं तर ते होकार घेऊन आपल्या खात्यातील पैसे चुटकीनिशी काढून घेऊ शकतात त्यामुळे आपण सतर्क राहिल्या राहायला हवे त्याचबरोबर अशा कॉलपासून वाचण्यासाठी बँकेची मदत घ्यायला हवी बँककडून मदत घेणे गरजेचे आहे